हॅलो हा बोला हो हो बोला ना हो विचारा ना अच्छा बरं अच्छा म्हणजे तुम्हाला मी विचारत होती असं की तुम्हाला रेगुलर क्लासेस लावायचे आहेत की तुम्हाला फक्त एका फेस्टिवल पुरतं डान्स शिकायचा आहे

हो हो अगदीच आणि तुमच्या हो अगदीच

बरं हरकत नाही कसं आहे तुम्ही जर रेगुलर क्लासेस लावलेत ना तर तुमची महिन्याची फी असेल दोन हजार आठवड्यातून तुमचे दोन वेळा क्लासेस दोन ते तीन वेळा क्लासेस होतील ठीक आहे दोन दोन ते एक दीड तासाचं असतं दोन वेळा होतं आणि वन म्हणजे समजा एखादा कुठला तुमचा क्लास चुकला किंवा आमचे काही स्पेशल इव्हेंट्स असतात किंवा काय असेल तर मग ते तीन वेळा सुद्धा होतं म्हणजे कोणी स्पेशल टीचर्स वगैरे आले तर आम्ही तीन वेळा ही बोलवतो पण बेसिकली हा दोन वेळाच होतो कुठल्याही डान्स क्लासला गेला तरी दोन वेळाच अस्तो आठवड्यातून आणि ते दीड ते दोन तासाचा क्लास असतो म्हणजे दीड तास आम्ही तुम्हाला शिकवतो अर्धा तास तुम्हाला रिहर्सलला देतो जर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही तिथे थांबून करू शकता किंवा तुम्ही घरीही जाऊ शकते म्हणजे ते तुमच्यावर असतं ठीक आहे आणि हा रेगुलर क्लासेस आहे आणि समजा तुम्हाला फक्त एका गाण्यापुरतं हवं असेल ना तर तुम्ही किती जण एकत्र नाचणार आहात बरं दहा जणी आहात ना तरं बघा ना एका गाण्याचे आम्ही थाउजं रुपीज चार्ज करू आणि तुम्हाला दोन तीन वेळा येऊन आम्ही तुम्हाला पूर्णतः शिकवू आणि असा असं म्हणजे एजनुसार त्या सोप्या स्टेप्स असतात त्यामुळे तुम्हाला ते शिकायला कठीण नाही पडणार होऊन जाईल लगेच तुम्हाला

नाही अगदीच अगदीच कारण कसं आहे तुम्ही आत्ताच्या वयाला कसं कथ्थक वगैरे शिकायला नाही जाऊ शकत तर झुंबा क्लासेसमुळे कसं होतं की आपलं आता मुंबईसारख्या शहरात आपण राहतो तिथे आपल्या बॉडीची एवढी हालचाल नाही होत तर झुंबा क्लासेसमुळे कसं होतं की तुमच्या शरीराचा व्यायाम होतो एका प्रकारे आणि असं जर तुम्हाला कोणी व्यायाम करायला सांगितलं योगा करायला सांगितलं तुम्ही नाही करत पण असं कोणी गाणं लावून सांगितलं आपल्या एखादं गाणं लावून असं बोलतात ना एकदा उत्साहाच्या पद्धतीने जर तुम्हाला करायला लावलं तर आपण अगदीच ते आवडीने करतो आणि त्याच्यात वेगवेगळी गाणी वाजवतो त्याच्यातनं आम्ही तुमच्याकडून पूर्ण व्यायाम वगैरे करून घेतो त्यामुळे ते तुम्हाला ते बेनिफिट होतं की तुमच्या बॉडीला पण थोडंसं म्हणून बॉडीचे तुमचे पार्ट्स आहेत ते तुम्हाला खूप युज होईल तुम्हाला अशक्तपणा नाही येणार किंवा जो तुम्हाला सॅडनेस असतो थोडं प्रेशर असतं तर ते सगळं नाही होणार फ्रेश फील होतं ते आपण डिप्रेशनमध्ये असतो कामाच्या गडबडीमुळे किंवा आपल्यावर स्ट्रेस लेवल असतं तर हे सगळं रिलीज होतं तिथे येऊन गाणं ऐकून सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड करून हो हो नक्की जमेल तुम्ही उद्या एकदा प्रत्यक्ष येऊन मला भेटा नाही उद्या प्रत्यक्ष येऊन मला भेटा मग आपण ठरवू बरं मी उद्या प्रत्यक्ष तुम्हाला भेटून सांगू शकते की तुम्हाला किती प्रकारे व्यायाम जमतील आणि नाही जमतील मग आपण उद्या ठरवू ठीक आहे चालेल चालेल थँक्यू